आता हेच्यामध्ये आपण एकतर रा रायगडमध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर रायगडमध्ये ना इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचा बेस कमी आहे आणि शेतकरी लोकं बरीच आहेत आजूबाजूला मंडळी तर आपण यांना काय सर्विसेस देऊ शकतो त्या पद्धतीने आपल्याला इतर व्यवसायचं स्व विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीच्या मशिन्स सर्विसेस आपल्याला शेतकऱ्यांना द्यायच्या आहेत तर ह्याच्यासाठी बरेच प्रोजेक्ट आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आजूबाजूला ना बरेच शेतकरी हे तांदूळ जास्त पिकवतात भात तर त्याच्यामुळे त्यांना भाताची सफाई करून देणे त्याचं क्लिनिंग करून देणे किंवा त्याचबरोबर पोहे जर तयार करून दिले आपण त्यांना तर तो एक त्यांना व्यवसाय चांगल्या पद्धतीने आपण ह्याच्यातून एक चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकतो आपण ह्याच्यामधून त्याचबरोबर हॉटेल इंडस्ट्री बरीच आहे आजूबाजूला तर त्या हॉटेल इंडस्ट्रीलासुद्धा आपण बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट देऊ शकतो आणि त्याच्यातून बऱ्यापैकी पैसे आपल्याला मिळू शकतात दर महिन्याला तर या पद्धतीने जर काही इन्व्हेस्टमेंट जर असेल तर साधारण एक सुरुवातीला आपण लाख रुपायच्या आसपासची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये गृहीत धरुयात की जेणेकरून व्यवसाय आपल्याला एकदोन लोकं हाताखाली घेऊन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो ठीक आहे अजून काही माहिती जर हवी असेल तर आपण हेच्यावर नक्कीच चर्चा करूयात ओके